नमस्कार माझे नाव परमेश्वर भंडारी आणि मी रत्नागिरीचा रहिवासी आहे तर कुक्कुटपालनाविषयी मला बऱ्यापैकी माहिती आहे परंतु कुक्कुटपालन हे नुसते आपल्याला परवडणारे नाही कुक्कुटपालनामुळे मध्ये बरेचसे डिसीज मोठ्यामोठ्या प्रमाणामध्ये येत आहे त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा हा शेतकऱ्याला होत आहे परंतु कुक्कूटपालनासोबत मत्स्यव्यवसाय केल्याने आपल्याला आपल्या होणाऱ्या लॉस आपल्या होणाऱ्यात लॉसामध्ये आपल्याला सुधारणा करता येते आता मत्स्यव्यवसाय म्हणजे काय तर मत्स्यव्यवसाय करण्यासाठी आपल्याला जी बोटुकली किंवा जी मासे लागतात ती आपल्याला नैसर्गिक साद साधन संपत्तीवरूनसुद्धा घेता येतात किंवा आपण बाहेर बाहेरून निर्यातसुद्धा करू शकतो ते निर्यात केलेली साधनसंपत्ती किंवा मासे आपण पहिले आपल्या एका विशिष्ट टँकमध्ये टाकून त्यांची काळजी घेतली पाहिजे त्या काळजी घेतल्यानंतर तेच मासे आपण आपल्या ॲक्चुअल किंवा आपण ज्या पाँड किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीच्यासोबत वापरलेल्या वापरलेल्या नदी नाला किंवा आपल्या जमिनीच्या बाजूला एखादा खड्डा खणून त्याच्यामध्ये प्लॅस्टिक टाकून आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून मासे उबवू शकतो नंतर हे मासे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची काळजी घेणे त्यांचं खाद्य पुरवणे त्यांची पाण्याची पाण्याची चाचणी करणे हे खूप अत्यंत गरजेचं आहे हे करता करता आपल्याला समजून येते की माशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आजार हे निर्माण झालेले आहेत यांचा मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण व मोठ्या मोठ्या शालेयामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास केला जातो या इन्स्टिट्यूटचा हेल्प घेऊन आपण मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टींचा इत्थंभूत माहिती घेऊन आपण आपला नॉलेज किंवा आपला विचार हा आपण आपल्या परिसरामध्ये किंवा आपण आपल्या एरियामध्ये असलेल्या जितके शेतकरी आहेत त्यांना आपण देऊ शकतो त्यामुळे आपल्या शेतामध्ये सुद्धा आणि दुसऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा बदल होऊन होऊ शकतो आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या प्र मोठ्या प्रमाणामधे त्यांना नफा हे मिळून देऊ शकतो म्हणून कुक्कुटपालनसोबत मत्स्यपालन करणं हे खूप महत्वाचे ठरले आहे कारण एकाच व्यवसायावर आपण टिकून राहू शकत नाही त्यामुळे आपल्याला अल्टरनेटिव म्हणजेच दुसरा व्यवसाय हे स्थापित करणे किंवा त्याचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे कारण कोणत्या व्यवसायामध्ये कधी त्रुटी येईल कोणता आजार येईल हे सांगता येत नाही त्यामुळे आपल्याला एक अल्टरनेटिव दुसरा व्यवसाय त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट नाही कमी पैशामध्ये जास्त मोबादला मिळण्याचे ठिकाण होऊ शकतं त्यामुळे कुकुटपालनासोबत मत्स्य शेतपालन करणे हे अगदी महत्त्वाचे व नफ्याच्या दृष्टीने मोठ्या प्रगतीशील काम हे कोकणामध्ये ठरलेले आहे तसेच आपल्याला माहिती आहे की कोकणामध्ये हे भात आणि मत्स्य हे मोठ्या प्रमाणामध्ये चाललेल्या गोष्टी आहेत त्यामुळे भाताचासुद्धा आपण वापर किंवा शेतीचासुद्धा वापर आपण आपल्या नफ्यामध्ये करू शकतो किंवा आपण एकत्रित काम करू शकतो तसेच शेती नंतर मत्स्यशेती नंतर कुक्कुटपालन हे तिन्हींचा एकत्रित करून आपण चांगला एक व्यवसाय करू शकतो त्याच्यामुळे कोणत्याही व्यवसायामध्ये आपल्याला जर तोटा झाला तर बाकीच्या ज्या व्यवसाय आपण करत आहोत त्याच्यामध्ये आपला न नफा होऊ शकतो आणि ती त्रुटी आपण सुधारू शकतो किंवा इतर शालेय शिक्षणामध्ये जे अधिकारी काम करतात त्यांना बरेच जी माहिती असते त्या माहितीचा अवलंब करून आपण आपल्या क्षेत्रामध्ये त्याचा समावेश करून बरीचशी माहिती आपण आपल्याला घेऊन व आपल्या आजूबाजूच्या असलेल्या शेतकऱ्यांना पुरवू शकतो त्याच्यामुळे त्या आपल्या नफ्यात व दुसऱ्यांच्या नफ्यामध्ये फरक व बदल येऊ शकतो